मी क्रीडा सामन्यांपैकी बॅडमिंटन असेल लॉन टेनिस मला आवडतं क्रिकेट आहे फुटबॉल आहे आणि मी हे टी व्हीवर यूट्यूबवर जसं मला शक्य होईल तसं मी पाहतो ओ टी टी मंचावर मी ते पाहत नाही आणि माझ्या मुलाबरोबर किंवा माझ्या घरच्यांबरोबर मी हे पाहातो मित्रांसोबत अलीकडे बरेच वर्ष झाले मी हे काही पाहिलेलं नाही